राज्यात आरोग्यसेवा व्यावसायिकांची खरोखरच उपलब्धता कमी आहे असे मला वाटते कारण आता शिक्षण पद्धती अशी बदलत चालली आहे की शिक्षणानंतर लगेचच मोठे मोठे पॅगेचेस मिळतात त्यामुळे आय टी या सेक्टरकडे मुलांचा जास्त ओढा दिसतो त्यामुळे मेडिकल हा कोर्स करण्यामागे मुलांची थोडीशी उदासीनता दिसते कारण तो थोडासा लेंदी असा कोर्स आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण त्या डॉक्टरी व्यवसायात सेट होण्यासाठी खूप कालावधी जातो आणि रिझर्वेशन आणि याच्यामुळे बरेचसे हुशार विद्यार्थी त्याला वंचित राहतात आणि डॉक्टर होऊन देखील पुढे ग्रामीण भागात जाऊन सेवा द्यायची याच्याकडे खूप जणांची मानसिकता नसते आणि मी तर म्हणेन की फॉरेनमध्ये शंभरामागे एक डॉक्टर असं प्रमाण असेल तर आपल्याकडे ते हजारामागे एक असं असावं त्यामुळे उपलब्धता नक्कीच कमी आहे आता आपण म्हणाल तर डेंटिस्ट्री डेंटिस्ट्री हा शिक्षणाचा असा प्रकार आहे तो थोडासा खर्चिक आहे जेव्हा एखादा डॉ डेंटिस्ट होऊन तो स्वतःचा क्लिनिक टाकण्यासाठी तयारी दर्शवेल तर त्याला ते फायनान्शियली खूप मोठं आव्हान होतं कारण त्याचे जे लागणारे यंत्र आणि हे आहेत त्याची किंमत पण खूप आहे त्यामुळे डेंटिस्टी डेंटिस्टीकडे वळणारे विद्यार्थी कमी आणि जे गेले आहेत त्यांचं फी आणि हे सर्वसामान्यांना कधीकधी नाही परवडत त्यामुळे बऱ्याच वेळा मला असं वाटतं की ही व्यावसायिक आरोग्यसेवा व्यावसायिकांची संख्या कमी आहे तसंच आपण आता बऱ्याच वेळा असं बघतो की थेरपिस्ट म्हणजे ऑक्युपेशनल थेरपिस्ट ते पण शहर मोठी मोठी जी महानगर आहेत तिथे जेवढी त्यांची उपलब्धता आहे तेवढी छोट्या गावांमध्ये ग्रामीण भागात नक्कीच नाही आहे तर ही स्थिती सुधारायला हवी आणि लोकांना आरोग्यसेवा तात्काळ मिळायला हवी अजूनही आपण काही भागात असं बघतो की एखादा काही हृदयाशी संबंधित काही गंभीर आजार झाला तर तिथे त्या तिथल्या हॉस्पिटलमध्ये तिथल्या इस्पितळांमध्ये निपुण असे डॉक्टर त्या त्या क्षेत्रातले नाही त्यामुळे त्यांना शहराकडे धाव घ्यायला लागते आणि त्यामधल्या कालावधीत त्या रुग्णाची काय परिस्थिती होत असेल हे आपण बऱ्याच वेळा ऐकतो त्यामुळे अशी समान अशी आरोग्यसेवा सगळ्याच भागात हवी आहे की जी आता नाही आहे फक्त शहरी विभागात मोठे मोठे कन्सल्टंट मोठे मोठे स्पेशालिस्ट मिळतात आणि ग्रामीण भागात थोड्या लहान शहरांमध्ये ती अजूनही ती सेवा मिळत नाही आहे त्यामुळे ही उपलब्धता नक्कीच वाढली पाहिजे आणि त्याचा शिक्षणासाठीचा कालावधी आणि शिक्षणासाठीचा खर्च या पण काही गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत आहेत आणि लोकांचं आता जे हे झालेलं आहे की मी आय टीकडे गेलो तर मला लगेच माझा इन्कम सुरू होईल ही जी एक हे समाजात जास्त पसरलेलं आहे तेसुद्धा कमी व्हायला पाहिजे आणि सेवाभाव ह्या दृष्टीनेसुद्धा हा व्यवसाय स्वीकारला गेला पाहिजे असं मला वाटतं